स्थानिक शाळेमध्ये खूप काही काही असे साधनं जसे कम्प्युटर झालं स्विमिंग पूल झालं ग्राऊंड झालं ते आहे नं आत्ता आत्ता आता पण नाही आता कम्प्यूटरचं नॉलेज तर खूप जास्त इम्पॉर्टट आहे सर्वांसाठी कारण की जास्त तर काम कॉम्प्यूटरमध्ये होतेत ना आणि ग्रामीण कसे कम्प्यूटर नसल्यामुळे त्यांच्या बाळांना ते शिक्षण भेटत नाही कम्पू कम्प्यूटरचं तर जास्त नाही तरी कम्प्यूटरचं बेसिक नॉलेज ते तर राहायला पाहिजे शाळेमध्ये ते तरी शिकवलं पाहिजे लोकांना पण तसं नाही होत ना आणि जसं ते रनिंग आहे रनिंग ग्राऊंड आहे जेव्हापर्यन्त कॉलेजमध्ये रनिंग ग्राऊंड नाही राहणार स्विमिंग पूल नाही राहणार त्याच्यामुळे लोकं कसं रनिंग शिकणार पी टी टीचर त्याच्यामुळे पी टी टीचर पण चांगले पाहिजे काही काही टीचर असे असतात की जे फक्त फुकटाची पे पेमेंट खातात कामं वर्क नाही करत जे एक आहे एक पी टी एक पी टी टीचर आहे जे फक्त प्रॅक्टिस घेते पण कधी त्यांना कॉम्पिटीशनमध्ये नाही उतरलंय लोकांना हे गलत आहे ना जेव्हापर्यन्त तुम्ही कॉम्पिटीशनमध्ये नाही उतरणार त्याच्यामुळे कसं काय